हो आमच्या गावात पण लॅब्रली ग्रंथालय आ आहे आणि आमच्या कॉलेजलासुद्धा आम्ही असतना तिथे पेशल वाचनालय होते आणि ग्रंथालय अभ्यास करण्यासाठी पण होते पण आ जसं की आता आम्ही कॉलेजला असताांना बाहेरगावी असताना त्यावेळेस ग्रंथालय तसं की तसंच ग्रंथालय लायब्ररी आमच्या गावात पण घराजवळ पण असायला पाहिजे कधीपण वेळ भेटल्याच्या नंतर आम्ही तिथे जाऊन आम्हाला आवश्यक ती पुस्तके वाचू शकतो आवश्यक ते पुस्तक आपल्याला भेटू शकते अशी लाॅब्ररी असली तर आणि अशी लायब्ररी भविष्यात आम्ही आ आमच्या जवळ घरी किंवा आमच्या गावात सार्वजनिक ठिकाणी आणण्याचा प्रयत्न हा नक्कीच करेन